विकास विकास आणि व वृद्धीच्या बाबतीत ठाणे जिल्ह्याच्या मत्स्य आव्हान कोणते आव्हान संधी कोणते ह्यावर मी बोलू इच्छित आहो ठाण्याचे मुख्य आव्हान संधी जर बघायला गेले आल आर्थिक साठी तर शोशल इन्फ्लाशकचल ठाण्याचं डेव्हलप केलं पाहिजे जर आपण शोशल इन्फ्लाशकचल डेव्हलप केलं तर आपला आर्थिक व्यवहार पुढं जाईन आपल्या तर ठाणे जिल्ह्याचा आपल्या महाराष्ट्राचा कारण की शोशल इन्फ्लाशकचल डेव्हलप केलं तर मग आपल्याला पैसे येतील जर आपण सोशल इन्फ्लाशकचलमध्ये जसं की सगळं येतं बस येतं त्रेन येते रोड येतात इलेक्ट्रिसिटी येते सगळं येतं हे जर हे आपण जर सुधारलं तर आपल्या ठाणे जिल्ह्याच्या तर मग आपल्याला आर्थिक मदत होईल आणि सामाजिक मदत पण होईल आणि पल्व पर्याव पर्यावरणाला पण जास्त दूषित पण नाही होणार कारण की ट्रेन बनवली तर आणि रोड रोड बनवले तर कारण की मग नीट चालेल सर्व यावर मी एवढंच बोलू इच्छित आहो धन्यवाद